आजकाल मोबाईलमध्ये बरेच प्रॉब्लेम व्हायला लागले आहेत जसे की लहान मुलं लहान मुलं लहानपणीपासूनच मोबाईल बघतात आणि त्याच्यामुळे त्यांना चष्मा लागतो ते अभ्यास करत नाही अभ्यासाकडे लक्ष देत नाही मोबाईलमुळे ते खेळायला पण जाऊ शकत नाही मोबाईल दिवसभर चोवीस तास त्यांना मोबाईलच हवा मोबाईलमुळे कधी कधी चांगले परिणाम पण होतात आणि वाईट पण होतात मोबाईलमध्ये कसं काही कुठली इन्फॉर्मेशन वगैरे काढायची आपलं आपल्याला असली तर आपण मोबाईलमधून काढू शकतो पण लहान मुलं कसं त्याच्यामध्ये व्हिडिओ गेम्स खेळणार हे करणार कुठली इन्फॉर्मेशन नाही काढणार अभ्यासाबद्दल काही बोलणार नाही काही नाही अभ्यासाचं काहीच करणार नाही आणि नुसतं व्हिडिओ गेम्स वगैरे बघत असणार तर ही गोष्ट चांगली नाही आहे म्हणून घरच्यांना आपल्या मुलांकडे वगैरे लक्ष द्यायला हवं ग ह गरजेचं आहे आणि त्यांना म्हणजे सांगायला हवं की मोबाईल जास्त नाही बघितले पाहिजे त्यामुळे आपल्याला चष्मा लागू शकतो आपल्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो म्हणून यामुळे पॅरेंट्सला मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवायला गरजेचं आहे